हो झाडं म्हणजे निसर्गाचं एक भाग निसर्गामध्ये राहिलं तर प्रत्येकालाच आवडतं आमच्या घरात खूप सारे झाडं आहेत त्यात सावलीची पण भरपूर झाडं आहेत तसं पहायला गेलं तर नारळ लिंबाचं झाडं वगैरे आणि मी एका शाळेत शिकवते त्या शाळेचा पण परिसर पूर्ण झाडाने फुलून गेला आहे की त्याच्यामध्ये विविध प्रकारचे झाडं आहेत फुलांची असतील किंवा सावली देणारी झाडं असतील फळांची झाडं असतील आणि काही झाडं सजावटीसाठी पण कार्यालयाच्या साईड बाजूला लावलेली आहेत कुंड्यांमध्ये लावलेली आहेत तर त्या झाडांना पाहून आपल्याला मन प्रसन्न होते आपले आपल्याला आनंद मिळतो आणि त्या आणि झाडांचा आपल्यासाठी खूप सारा उपयोग आहे आपले जर झाडं जे आहेत ते आपल्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करतात किंवा आजूबाजूचं वातावरण प्रसन्न ठेवतात त्यासाठी प्रत्येक घरामध्ये किंवा द घराच्या दारामध्ये किंवा आपला कुठली जागा असेल कार्यालयाचा भाग असेल जिथं आपण काम करतो तिथं प्रत्येकानी झाडांबद्दल एक आपुलकी ठेऊन त्यांचं झाडांना पाणी घालणं किंवा बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या झाडांना करणं गरजेचंच आहे कारण झाडांमुळे काय होतं आपलं एकतर मन प्रसन्न राहतं शुद्ध हवा आपल्याला झाडांपासून मिळते आजूबाजूला झाडं असतील तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातला जो भाग आहे तो आनंदी आणि टवटवीत वाटतो असं मला वाटतं